मी अंगनवाडी सेविका आहे आणि मला माझ्या कामाबद्दल खूप गर्व आहे मला माझं काम खूप आवडतं आणि लहान मुलांना डान्स गाणी आणि त्यांना शिकवायला खूप आवडतात आमच्या मैत्रिणी पण आहे आमचे मोर्चे पण होतात आमच्या मीटींग पण असतात मिटींगमध्ये पण आमच्या सुपरवायझर राहतात आणि त्या आम्हाला खूप वार वार्निंग देतात किंवा रागावतात कधी आमचं जे राहते चुकलं वगैरे तर ते समजून देतात आणि आमचे त्याच्यामध्ये गरोदर बाई स्तनदा बाया ह्यासुद्धा राहतात यांना आम्ही खेळण्यातून याच्यातून आम्ही त्यांचे कार्यक्रम घेतो आणि लहान मुलांना आहार वगैरे सगळं अंगणवाडीमधून मिळते मला अंगणवाडीमध्ये खूप आवडतं आणि मी अंगणवाडीमध्ये मुलांना शिकवायला मेन म्हणजे गाणी त्यांचं डान्स त्यांना गाण्यातून वन टू शिकवणे आणि त्यांची बुद्धीता वजन घेणे उंची घेणे हे सुद्धा राहते आणि त्यांना पूरक पोषण आहार पण दिला जातो